नमस्कार सर मला पाच लाख बजेटमध्ये कार पाहिजे हवी आहे तर त्याबद्दल मला माहिती पाहिजे होती तर मला कुठून तुमचा नंबर मिळाला त्याबद्दल तुमची एजन्सीतून मला कारबद्दल माहिती सांगा माझं बजेट पाच लाखापर्यंत इतकंच आहे

ओके ओके सर त्यामध्ये मला ॲव्हरेज जो असते कारचा तो एक ॲव्हरेज जो आहे तो चांगल्या पद्धतीच्या फ्युल इफिशियन्सीमध्ये जे परवडणार ती कार आम्हाला सजेस्ट करा ओके सर त्यामध्ये मला फायनान्स सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत काय ओके सर मी फॅमिलीला कळवतो आणि तुमच्या इथे विजिट करतो